जीवनामध्ये सर्वात महत्वाचे आणि मोलाचे म्हणजे आपले शरीर आहे आपण आपल्या शरीराला जेवढं चांगल्या प्रकारे म्हणजे ठेवसाल जेवढं चांगल्या प्रकारे त्याची निगा र ठेवसाल तर त्या पद्धतीनं आपलं जीवन तसं फुलत राहणार आहे आणि आपल्या आयुष्याला आणखी चांगल्या प्रकारे वळण मिळणार आहे पण आपलं शरीर म्हणजे खरोखर म्हणजे खूप म्हणजे मौल्यवान आहे असं मी मानतो